लिहिण्याच्या बाबतीत शंका ह्या असतात कारण बरेच विषय असतात जे दुमत असतं त्या विषयांबाबतीत जसं की आपण बघितलं गेलं तर भारतातलं राजकारणच घेऊया भारतातल्या राजकारणाबद्दल लिहायचं झालं म्हटलं तरी प्रत्येक समाजाचा किंवा प्रत्येक माणसाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे पण राजकारण हा असा अविभाज्य घटक आहे की त्याबद्दल जागरूकता होणं आहे त्यामुळे मला असं वाटतं की राजकारण एक विषय आहे त्याच्यानंतर भारतातल्या महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक विषय आहे किंवा आपल्या बराच असा समाज आहे जो मागासवर्गीय आहे किंवा आपली जी जात आणि धर्म ह्या जो प्रकार आहेत त्याच्याबद्दलही लिहिणं खूप कठीण आहे किंवा त्याच्याबद्दल नेमकं काय लिहावं हा प्रश्न आहे कारण प्रत्येकजण एकेक वेगळ्या वेगळ्या साच्यात घालून किंवा वेगवेगळ्या चष्म्याने त्याच्या त्या विषयांकडे बघत असतो त्यामुळे त्याबद्दल किती आपण खुलेपणाने लिहू शकतो किंवा माझं जे मत आहे तेच समोरच्याचं असू शकत नाही मग ती लिहिणं त्याबाबतीत कितपत योग्य आहे किंवा काय लिहावं ही शंका नेहमी मनात असते आणि असे बरेच संवेदनशील विषय आहेत ज्याबद्दल लिहिणं कठीण आहे कारण जो लेखक लिहीत असतो तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन असतो पण समोरचा हा त्याच्या दृष्टिकोनातनं ते वाचत असतो त्यामुळे जे काही असतं ते निव्वळच असतं किंवा ते निर्मळच असतं पण आपण त्याला कोणत्या दृष्टीने बघतो ह्यामुळे वाचकांनीही जास्तीत जास्त जागरूक होऊन वाचणं गरजेचं आहे मग लेखकांना जास्त काय म्हणतात ते लिहिण्यात जे अडथळे येतात किंवा ज्या शंका उद्भवतात त्या उद्भवणार नाहीत